हॅलो हां मी मिसेस कुलकर्णी बोलते आहे मधुरा मिठाईवाले का

मला एक चौकशी करायची होती सव्वीस जानेवारी दिवशी मला थोडी मिठाई लागणार आहे आमच्याकडे पूजा आहे आणि त्यासाठी एक साधारण शंभर माणसं आहेत आणि प्रत्येकाला दोन मिठाई देता येतील असं काय देऊ शकता तुम्ही

ओके साधारण किती किलो लागेल मला शंभर माणसांसाठी

ओके त्याचा दर

सव्वीस जानेवारी आहे म्हणून तुम्ही काही दरात सूट देणार आहे जास्त ऑर्डर असेल

हां आमचं शंभर माणसांची ऑर्डर आहेच त्या दिवशी आणि हे तुम्ही जी आता मी म्हणताय मिठाई आणि जिलबी तुपातली ते मला पंचवीस तारखेला संध्याकाळी लागणार आहे पाच वाजेपर्यंत हां आणि त्या दिवशी मग तुम्ही सांगा ऑर्डर रे तयार झाल्यावर आणि डिलिवरी मला घरपोच मिळेल का कारण साम म्हणजे जास्त असेल तर आम्ही आर के नगरमध्ये राहतो तुमच्या इथून फार काही अंतर नाही होणार ते फक्त बॉक्सेसमध्ये व्यवस्थित पॅक करून द्यावं लागेल

हां कारण कसं आहे घरी पूजा आणि कार्यक्रम असल्यामुळं आणायला यायला तसं कोणी उपलब्ध होईल असं नाही मग तुम्ही कसं व्यवस्थित बॉक्समध्ये घालून नीट आणू शकाल आणि त्याचे काही जादा असेल तरी सांगा म्हणजे ते बिलमध्ये जर रिजनेबल असतील तर आपण त्याचा विचार करूया आणि

हो हो हां ते करू ना ॲडवान्स पेमेंट मी तुम्हाला आत्ता थोडं ऑनलाईन करून ठेवते पाचशे रुपये चालेल

हो

ओके हां चालेल

चालेल मग तुम्ही तुमचं बँक डिटेल्स मला पाठवून ठेवा मी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला कळवून ठेवते चालेल चालेल मी त्याच्यावर तुम्हाला पेमेंट पाठवते आणि तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवते तुम्ही पेमेंटचं हे करा कन्फर्मेशन द्या मला आणि उरलेलं बील मी डिलिवरीच्या वेळी तुमच्या मुलाकडे कॅश दिली तरी चालेल चालेल फक्त मिठाई व्यवस्थित पॅक करा आणि चांगल्या प्रतिची द्या ओके हो त्यासाठीच तुम्हाला फोन केलेला आहे येक्यू थँक्यू ओके